मी जुनी पिढी आणि आताची पिढी ह्याच्या मधातली जी पिढी आहे त्यामधील एक भाग आहे असं वाटते की जी आमची जी जुनी पिढी होती ती जुन्या पिढीतील लोकांना खूप काही अपेक्षा होत्या आणि त्या ज्या होत्या त्या टेक्नॉलॉजीपासून बरेच लांब होते त्यांना एवढं काही माहिती नव्हतं ते जास्तीत जास्त त्यांचा वेळ पुस्तकांमध्येआणि परिवारासोबत आणि समाजातील कार्यांसोबत ते घडवत घालवत होते परंतु आताची पिढी जी आहे ही टेक्नॉलॉजी मध्ये त्यांना खूप रस आहे टेक्नॉलॉजी खूप पुढारलेली आहे त्यांना दिवसेंदिवस नवीन नवीन पद्धतीनी काम करायला जगायला त्यांना आवडते आताची पिढी जी आहे ही आधीच्या पिढीपेक्षा खूप भिन्न आहे त्याच्यामुळे असं वाटते की जी आमची मधातली जी पिढी होती त्या पिढीमध्ये आम्ही खूप सुखी होतो समाधानी होतो वातावरण खूप छान होतं आम्हाला एकमेकांची काळजी होती पण आता जर बघायला गेलं तर आताच्या पिढीतील लोकांच्या अपेक्षा खूप जास्त आहेत त्यांना इतरांची काळजी नाही आहे परंतु ते जे आहे ते स्वत ला कंटिन्यू फोनमध्ये तंत्रज्ञानांमध्ये इतर ज्या मनोरंजनाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये ते गुंतून ठेवतात आणि जुन्या पिढीतील लोकांना असं वाटते की आताची पिढी जी आहे ही काय करते आहे आताच्या पिढीला एवढी काही आपुलकी नाही आहे त्यामुळे त्यांचा जो अनुभव आहे तो प फारसा काही चांगला नाही आहे आणि आताच्या पिढीला वाटते की ते जुनी लोकं जे होऊन गेलेले आहेत त्यांनी काय काम केलेले आहे आपल्यासाठी अशी ते एकमेकांना दोषारोपण करण्यामध्ये त्यांचा वेळ घालवतात आणि त्यामधून त्यांना शिकण्यासारखंही खूप काही आहे